आणि व आपलं जितकं मनोरंजन नसतं झालं आपला टाईम कसा निघून जातो डिजिटल माध्यमातून हे आपल्याला माहिती नाही पडत आणि कलेबाबत बोलायच झालं तर डिजे एक नृत्य ही एक कला आहे आणि त्या कलेला असं म्हणता येईल की डिजिटल माध्यमातून देश विदेशापर्यंत आज म्हणजे इंटरनॅशनल लेवलपर्यंत पोहोचू शकतो जर डिजिटल माध्यम नसता तर आपल्याला ते विदेशापर्यंत आपल्याला हे शक्य झालं नसतं आणि जसं आपल्याला कोणतं लगेच बातमी कळली नसती की आज ही स्पर्धा नृत्याची ही स्पर्धा या देशामध्ये आहे किंवा आपल्याला ते कसं जायचं हे सगळं आपल्याला डिजिटल माध्यमातून कळत असते तर मला असं वाटते की डिजिटल माध्यमातून कलाकारांच्या अ याच्यावर जे काही परिणाम झालेले आहे ते फार छान झालेले आहेत आणि त्याची मला खूप आनंद होतो आहे भारतीय कला संस्कृतीला जपायला पाहिजे असं मला वाटते